राज्यातील शेतकरी मणून आमच्यासमोर खूप काही अडचणी येतात आणि त्या अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागते अशा वेळेला आम्हाला मदत करायला काही योजना आहेत सरकारद्वारे बनवलेल्या तर त्या योजनांचा आम्हाला लाभ मिळतो आहे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये जे आहे ती राशी दिली जाते आहे सरकारी योजनेअंतर्गत तर त्याचा एक थोडा फायदा होतो आहे शेतामधलं काही माल वगैरे खरेदी करायचा असेल बियाणे वगैरे त्याच्यासाठी थोडा फायदा होतो त्या पाच हजार रुपयांचा त्यानंतर शेतामध्ये शेती करताना कुठल्या कुठल्या साधनांचा साहित्याचा वापर करायचा याच्यासाठी आणि चांगलं पीक कशात घ्यायचं याचं प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण पण आयोजित केल्या जाते तर ते पण सरकारी योजनेअंतर्गतच आम्हाला त्याची माहिती दिली जाते तर त्याचा आम्हाला बराच लाभ होतो आहे जी शेतीसाठी जी काही साधनं लागतात तर ती साधनं आम्हाला काही वेळेला सहकारी संस्थेकडून किरायने घ्यावी लागतात किरायने देतात ते लोक आम्हाला नांगरणी झालेली आहे किंवा मग पिक कटाईसाठी जे आहे ती कटाई मशीन आहे ती देतात किंवा मग खत बियाणे जे आहेत ती आम्हाला सहकारी संस्थांमधून देतात कमी भावामध्ये मिळते त्याच्यामुळे तो एक थोडा फायदा होतो आणि मदत पण मिळते आहे आणि शेतामधून जो काही माल पिकून निघतो आहे तर त्याच्यासाठी बाजारपेठ पण ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात किंवा काही वेळेला गावांमध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ते लोक माल खरेदी करतात जो रेट सुरू असतो सरकारचा त्या सरकारी रेटमध्ये ते माल खरेदी करतात आणि नंतर ते माल वगैरे घेऊन जाण्याचं सर्व काही मॅनेजमेंट तेच लोक बघतात सरकारी लोक तर हा सुद्धा आम्हाला एक प्रकारे थोडा फायदा मिळतो आहे कारण की जर माल घेऊन जायचा म्हटला तिकडच्या बाजारपेठेमध्ये किंवा मंडीमध्ये तर नेण्या आणण्याचा खर्च जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये लागतो जो शेतकऱ्यांना परवडणारा नसतो आम्हाला तर ही एक थोडी मदत आम्हाला सरकारकडनं मिळते आहे आणि काही वेळेला लाईटचं जे बिल आहे त्या लाईटच्या बिलेमध्येपण अजूनपर्यंत तर कुठली तफावत मिळालेली नाही आहे परंतु सरकारी योजनेअंतर्गत ते लोक सांगतात की तुम्हाला काही टक्क्यानी सूट भेटणार सरव लाईटच्या बिलांमध्ये तर ती सुद्धा एक आम्हाला त्याचा लाभ भेटू शकतो